हो हो बोला ना हां हो हो हो आमच्याकडे आत्ताच आम्ही सेल लागलेला आहे कपड्यांचा तर तुम्हाला काय पाहिजे म्हणजे कुठल्या वेरायटीजमध्ये पाहिजे कपडे आमच्याकडे लेहेंगे आहेत साड्या आहेत गाऊन्स आहेत न्यू पॅटनमध्ये आलेले आता फ्रॉक्स आहेत आमच्याकडे बनारसी आहे आणि पैठणी आहे सिल्क आहे ते हजार दीड हजारपासून स्टार्टिंग आहे

अच्छा हो हो तुम्ही एकदा येऊन शॉपमध्ये व्हिजिट करू शकता

अच्छा हो सिल्कमध्ये पण भेटून जाईल खूप वेरायटीज आहेत त्यामध्ये पण अच्छा बरं हो हो भेटून जाईल तुम्हाला कुठलाही कर कलर अवेलेबल आहे आमच्याकडे हो कॉटनच्या आहे आपल्याकडे नेटचे पण मिळून जाणार तुम्हाला ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे तुम्ही या कधी पण व्हिजिट करा शॉपला

आपलं असं पण ऑनलाईन पण करू शकता किंवा ऑफलाईन पण तुम्ही पे करू शकता पैसे बरं बरं बरं चालेल चालेल वेलकम